आज आपण सर्व आपल्या कॉलनीतील लोकं एकत्र जमलो आहोत आपण काही विशिष्ट विचार करण्यासाठी एकत्र आलेला आहोत आलेले सर्व दादा व काका देशपांडे मोरे यांना जगताप सर आज तुमचे मी इथे स्वागत करतो आपल्या कॉलनीचे जे काय उद्यान आहे या उद्यानाचं आपल्याला सामुदायिक उद्यान विकासात रूपांंतर करायचं आहे तर यासाठी आपण काय करू शकतो याचं आपले मत आपण मांडू शकता बरोबर आहे आपल्या उद्यानामध्ये आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायची आहेत हे वृक्षारोपण करत असताना आपल्याला त्या रोपांना पाणी देण्यासाठी सिंचन प्रणालीचा अवलंब करायचा आहे तर काय वाटतं देशपांडे सर तुम्ही सांगा आपण काय करू शकतो नक्की बरोबर आहे यासाठी आपण सिंचन प्रणालीमध्ये ठिबक सिंचन ही पद्धत आपण अवलंब करू शकतो ठिबक सिंचनामध्ये लागणारं जे काी साहित्य आहे हे आपल्याला आपल्याला उपलब्ध करावे लागणार आहे यासाठी आपल्याला काही खर्च करावा लागणार आहे आणि ही प्रणाली चालण्यासाठी आपल्याला एक पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे ज्याच्यामध्ये आहे मोटर असेल विद्युत मोटर आणि उद्यानामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब्स लाईट्स आणि जी काय मोटर आहे यासाठी आपल्याला ऊर्जाची व्यवस्था करावी लागणार आहे विद्युत ऊर्जा आपण हे विद्युत ऊर्जेचं जे काय आहे ती जोडणी आपण विद्युत मंडळाकडून करून घेऊ शकतो परंतु आपल्याला अक्षय ऊर्जा योजना करायची आहे आणि त्यासाठी आज आपण येथे वीज मंडळाचे अधिकारी माननीय तायडेसाहेब इथं बोलवलेले आहेत आपण त्यांच्याशी चार्चा करणार आहोत तर साहेब आम्हाला सांगा की आम्हाला अक्षय ऊर्जा प्रणालीची निर्मिती किंवा जोडणी करायची असेल तर आपण काय सहकार्य करू शकता तर तायडेसाहेबांनी जे काही सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण ही अक्षय ऊर्जा योजनेसाठी आपण सोलर ऊर्जेचा उपयोग करू शकतो यासाठी सोलर प्लांट्स टाकावं लागेल सर्वजण आपल्याला दीड किलोवॅटचा सोलर प्लँट आपल्या उद्यानामध्ये बसवला तर आपल्याला त्यापासून नियमित ऊर्जा उपलब्ध होऊ शकते यासाठी तायडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोलर ऊर्जाचा प्लँटसाठी जो काही आवश्यक अशा प्रकारचं मटरियल आणि येणारा खर्च तर यातील जे काही मटरियल हे हे आपल्याला नगरपालिकडून उपलब्ध होणार आहे फक्त त्याचं जे काही बसवण्याची प्रक्रिया म्हणजे इनस्टॉलेशन आहे ते करण्यासाठीचा जो काय खर्च आहे तो पंचवीस हजार रुपये खर्च आपल्याला सगळ्या कॉलनीतील सभासद धारकांना करावा लागणार आहे तर या संदर्भात आपण सगळे इथं विचारमन करण्यासाठी जमलेलो आहोत या व्यतिरिक्त आपल्या कॉलनीतील जे काही एकूण पंचावन सभासद आहेत या सगळ्यांना आपण येथे त्यासाठी बोलवणार आहोत आपण पुन्हा एकदा ह्यासाठी मिटिंग घेऊ आणि सगळ्या स्थानिक सदस्यांच्या भागधारकांच्या विचारविनयामयातून आपण आपल्या उद्यानात वृक्षांसाठी सिंचन प्रणाली आणि अक्षय ऊर्जा स्रोत आणि सिंचन प्राणाली या दोन्ही गोष्टीसाठी काय करता येऊ शकतं अजून अशा प्रकारचे आपण सगळ्याचा विचारसभा घेणार आहोत